आमच्या समाजामध्ये आजाराबद्दल आणि परत त्याच्यात देणाऱ्या सेवा राहतात त्याच्याबद्दल जनजागृती प्रोग्राम करतात कारण जे जे कॉलेजचे मुलं असतात जसं फार्मशी कॉलेज झालं नर्सिंग कॉलेज झालं जसं एक मे जो आपला एच आय व्ही एड्स दिवस असतो येतो त्यामध्ये एच आय व्ही एड्सबद्दल माहिती दिली जाते रॅली काढली जाते पूर्ण याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पथनाट्य केले जातात परत लोकांना एच आय व्ही एड्सची पूर्ण माहिती दिली जाते पथनाट्य जागोजागी ठिकठिकाणी करून त्यामध्ये प्रत्येक कॉलेजचे ए मुलं जे आहेत ते सहभाग घेतात नर्सिंग कॉलेज आपलं फार्मसी कॉलेज डी फार्म बी फार्मचं झालं की बा अदर कॉलेज पण झालं अदर कॉलेजचे पण मुलंमुली त्याच्यामध्ये सहभाग घेऊन लोकांना माईकद्वारे माहिती दिली जाते एच आय व्ही एड्सबद्दल तर भरपूर लोकांना सांगण्यात येतं तसंच लसीकरणाबद्दल सांगण्यात येतं आता जसं कोरोना काळ गेला कोरोनामध्ये कोव्हिडबद्दल पण भरपूर त्यांनी प्रत्येक कॉलेजनी प्रत्येक शाळेने सहभाग घेतलेला होता त्या वेळेस पण रॅली काढलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये पण लोकांना कोरोनाबद्दल माहिती दिलेली होती लस किती महत्त्वाची आहे तुमच्यासाठी त्याबद्दल जनजागृती केली तसंच सरकारतर्फे पण जसं अॅडोसंट गर्ल आहे तेव्हा प्रत्येक शाळेमध्ये एक त्यांच्यासाठी स्पेशल ठेवता जातात एक काही बाहेरच्या आणीक डॉक्टर्स वगैरे येतात त्यांना माहिती दिली जाते अॅडोसंट गर्लला की वाढत्या वयामध्ये कसे स्वच्छता राखायची कुठले कुठले बदल आपल्या शरीरामध्ये तयार होतात बा कुठले कुठले बदल घडून येतात ह्या सगळ्या गोष्टीबद्दल जसं अॅनिमिया असेल काय जेवण काय करायचं आपण कशा आपल्या आहारात बदल करायचा ह्या सगळ्या गोष्टीची माहिती पण मुलांना दिली जाते त्याबद्दल पण शिक्षण ते मुलांना देतात प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आणि यासारख्या जसं इंद्रधनुष्य प्रोग्राम आहे तो पण चांग राबवतात लहान बाळांना जे लसीकरण व्हायला पाहिजेन पाच वर्षांपर्यंत त्यामध्ये पण कॉलेजचे शाळेचे जे मुलं आहेत ते पण सहभागी होऊन त्यांना हे त्यांना सांगतात एरियामध्ये जाऊन सर्व्हे करतात जसं आता पावसाळा सुरू झाला तर हे पण त्यांचा शिक्षणाचाच एक भाग असतो की सांडपाण्याची व्यवस्था कशी करायची ओला कचरा सुका कचरा कसा वेगळा करायचा त्याच्यामुळे आपलं आरोग्य धोक्यात येऊ शकते पिण्याचं पाणी हे उकळून गाळूनच प्यायचं परत डेंग्यूचे मच्छर होतील नाही ह्याची नीट काळजी घ्यायची पाणी साठवून ठेवायचं नाही जास्त दिवस तर ह्या सगळ्या गोष्टी शैक्षणिक त्यांच्या शिक्षणामध्ये पण सांगितल्या जातात त्यांचा एक आरोग्याचा एक पिरियड असतो त्यामध्ये पण त्यांना आरोग्याबद्दल माहिती दिली जाते असे वेगवेगळे प्रोग्राम जनजागृतीसह जनजागृती ही या प्रत्येक ह्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ह्याच्यातून मुलांना लोकांपर्यंत पोहोचली जाते आणि प्रत्येक कॉलेजचे मुलं जसे याचे फार्मशी कॉलेजचे मुलं नेहमी सज्ज असतात इथले वाधवानी फार्मशी कॉलेज आहे आणि तिथले नेहमी मुलं नर्सिंग कॉलेज आहे चिंतामणी वगैरे तिथली नेहमी मुलंमुली कुठल्याही प्रोग्रामध्ये आरोग्यामध्ये शैक्षणिक जर बद्दल सांगायचं असं नेहमी पथनाट्य करत असतात आणि लोकांना माहिती देत असतात